मला जुनी नाणी किंवा असे जे स्टोनवाले जे दगड असतात ते मला जमा करण्याचा साठवून ठेवण्याचा खूप छंद आहे मी मला कुठेही असे नाणे दिसले तर मी त्याला सांभाळून ठेवते आणि कुठे बाहेर गेली आ तर मला असे कुठले दगड वगैरे दिसले स्टोन वगैरे तर मग मी ते सांभाळून आणते आणि मी त्याला माझ्या स्टोअर संग्रहाच्या पेटीमध्ये मी स्टोअर करून ठेवते त्याला कारण की हे सगळं करताना आपल्याला असं वाटते की काहीतरी जुन्या गोष्टी जुन्या आठवणी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवतात आपल्याला माहिती पडते आपलं कल्चर माहिती पडते त्याच्यामुळे हे जे आहे जर आता आपण या गोष्टी सांभाळून ठेवल्या तर आपल्या येणाऱ्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी बघता येतील त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला फॉलो करायला खूप आवडतात त्याच्यामुळे मला कुठेही जुन्या गोष्टी दिसल्या तर मी त्यांना आवर्जून बोलवते आणि त्यांना सांभाळून ठेवते